माझा आवडता लेखक तसं नाही आहे कोणी पण असल्यास मी सचिन पिळगावकर यांनाच ठेवेल कारण त्यांनी अतिशय सुंदर सुंदर पिक्चर शूट केलेलं आहेत छायांकित चित्रांकित केलेले आहे आणि ते एक लेखक म्हणून तसेच एक व्यक्ती म्हणून अतिशय प्रेमळ आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व आहे असं आपण म्हणूयात